आता बँकिंगच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर बँकिंगची खूप सारी नवीन नवीन ऑप्शन्स आलेली आहेत ऑनलाइन ऑप्शन आहे ज्यामुळे आपल्याला लगेच पैसे ट्रान्सफर करता येतात मागवता येतात आपल्याला फोनमध्ये ऑनलाईनमध्ये आपल्याला बँकेचे आपल्या स्टेटस बघता येते की बॅलेन्स किती आहे ते आपण कधीही कुठेही बसून चेक करू शकतो यामुळे थोडी एक भीतीसुद्धा निर्माण झालेली आहे की ऑनलाइन सगळ्या गोष्टी झाल्यामुळे फ्रॉड केसेस खूप वाढलेल्या आहेत लोकं जे आहेत एकमेकांना चुकीचा वापर करून बँकिंगचा लुटायला लागलेली आहेत त्यांच्या अकाउंटमधून पैसे काढून घेतात ओ टी पी विचारतात त्यांना तर अशा काहीतरी फ्रॉड केसेस होऊन राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे लोकांचा गोंधळ भरपूर वाढत चाललेला आहे